हॅलो नमस्कार हां फ्लिपकार्ट कंपनीमध्ये फोन लागला आहे का हां नमस्कार मी ओंकार वैद्य बोलतो आहे मी आत्ताच एक प्रोडक्ट ऑनलाईन मागवलं होतं तर त्याचं असं झालं आहे की ते मला नोटिफिकेशनला दाखवतं आहे की तुमची मिली डिलेवरी रिसिवड असं तुम्ही असं मॅसेज दाखवतं आहे म्हणजे मिळाली आहे तुम्हाला डिलेवरी पण काय झालं आहे की आत्ता सध्याला मला ती डिलेवरी मिळालीच नाही आहे हां तर त्यामुळं ह्याच्यासाठी मी तुम्हाला फोन केला आहे की डिलेवरी मॅसेज दाखवतं आहे डिलिव्हरी आली म्हणून पण डिलेवरी काय मला मिळालेली नाही आहे त्यामुळं तुम्ही ते चेक करा परत एकदा किंवा परत एकदा माणसाला पाठवा कुठल्या तरी हां ठीक आहे ठीक आहे चालेल तर ती तेवढं करून टाका लवकरात लवकर आणि मी दरवेळेस तुमच्याकडून काही वेगवेगळे प्रोडक्ट्स मागवतो आहे त्यामुळं मला हे पहिल्यांदाच असं हे झालं आहे तर काय असेल ते तुम्ही बघा कारण असं तुमच्या कस्टमर्सशी असे हे झालेली तुमच्याही कंपनीला चांगलं नाही आणि ते आम्हालाही चांगलं नाही ते पहा एकदा तुम्ही कसं काय आहे ते बघा आनि तुम्ही लवकरात लवकर आम्हाला ते कळवा कारण मला मेसेज असा आलेला दाखवतो आहे की तुमची ऑ डिलिव्हरी झाली आहे ऑलरेडी पण डिलेवरी आलीच नाही माझ्याकडं असतो काही प्रॉब्लेम इकडं तिकडं होत असतं काय म डिलिवरी मॅनचा काय प्रॉब्लेम झाला असेल काय ते एक्स वाय झेड पण मेसेज कसं काय आलं ना डिलिवरी कॅन्सल किंवा डिलीवरी येऊ शकत नाही असं कायतरी रिजेक्ट केलं असतं ना माझी ऑर्डर रिजेक्ट झाली असं आलं असतं पण तसं न येता डिलेवरी सक्सेस म्हणजे दाखवतो आहे तुम्हाला मिळालेलं आहे ते प्रोडक्ट असं शक्यतो होत नाही झालं आहे असो तर तेवढं तुम्ही चेक करा आणि मला ते कळवा ठीक आहे धन्यवाद